मराठी भाषा आणि तिचे अस्तित्व हा विषय आपल्यासाठी काही नवीन नाही आहे खूप आधीपासून याच्यावर वादविवाद चालू आहेत मराठी भाषा टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे पण प्रयत्न प्रयत्न काय हो सर्वांकडून त्या बाबतीत होत नाहीत मराठी भाषेवर संकट येण्याची एक तीनचार कारणं आहेत ते म्हटलं पहिलं पहिले दोन कारण म्हणजे बाहेरच्या भाषांचा जास्त प्रभाव त्यामध्ये इंग्लिश असेल हिंदी असेल इंग्लिशचा प्रभाव असा की वर्ल्डवाईड चालणारी लँग्वेज असल्यामुळे तिचा प्रभाव आहे आणि तो असला पाहिजे आणि तो फेरे नाही पाहिजे यात काही वाद नाही दुसरा हिंदी हिंदी ही पूर्ण भारतात चालणारी भाषा आहे त्यामुळे ती येणं तितकंच गरजेचं आहे मराठी मागे कुठे पडते आहे तर त्याच्यामागे आपण नोंदणी करण्यात की परप्रांतीय ती जे लोक आहेत जे महाराष्ट्रामध्ये येऊन राहतात त्यांच्यामुळे हिंदी बोलणाऱ्यांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढलं आणि त्यांना मराठी येत नसल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर आपल्याला हिंदीमधूनच बोलावं लागेल आणि ते मराठीतून बोलत नाहीत कारण गरज आपल्याला आहे त्यांची कारण ते ॲज अ बिझनेसमॅन म्हणून इथं आले त्यांनी इथल्या सगळ्या छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये पार्टीसिपेट आल्यानं ते जे बिझनेसमॅन म्हणून इथं काम करत होते त्यामुळं कुठलीही गोष्टी खरेदी करायचं असेल अगदी सकाळी उठल्यापासून पहिल्या चहापासूनच्या दुधापासून ते संध्याकाळी झोपताना आपण जे मेडिकलमधून क्रीम आणून लावतो तिथपर्यंत सगळे जे हे जे आहेत हे बाहेरन आलून राहिलेले आहेत महाराष्ट्रातला मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळं सर्व लोक मराठीवर निर्भर असल्यामुळे व्यवसाय करणारे हे बाहेरचेे लोक आले त्यामुळे हिंदीचा प्रभाव वाढला आजकाल पुण्यामुंबईमध्ये खूप साऱ्या प्रमाणात हिंदी भाषेचा वापर वाढलेला आहे आणि सरकारकडून मराठी भाषा टिकवण्यासाठी काही खास प्रयत्न असे होतात असं काही दिसून येत नाही त्यामुळे विनंती हीच आहे की सरकारने ह्याच्यावर काय तर ठोस काम के करायला हवं ग्राउंड लेवलला जाऊन काय ते बदल घडवून आणली पाहिजे सिस्टीममध्ये थोडे बदल आणले पाहिजेत धन्यवाद